हॅलो दादा मी मनिषा बोलते आहे कुठे आहे तुम्ही हां मी कॅब बुक केली होती तुम्ही आले नाही का अजून मी इकडे उभी आहे ना उन्हातानाची केव्हाची उशीर होणार होता असं सांगायचं ना पहिलेच मग आम्हाला आम्ही मूर्खासारखे इकडे उभे आहे दादा मी इकडे जयस्तंभ चौकात उभी आहे संजीवनी मेडिकलजवळ ठीक आहे या लवकर